हो शिकलेली माणसं सभ्य असतात आणि नियम पाळणारी असतात जसं की ते कुठेही बोलेल तेव्हा कुठेही बोलेल तेव्हा ते सभ्यप्रमाणे आणि माणुसकीत बोलतात आणि नियम ते खूप पद्धतीने वाढतात जसे ट्राफिक नियम असो किंवा मग कुठे जाण्याआधी प्रवेश नियम असो इथे थुंकू नये म्हटलं तर ते तिथे थुंकणार नाही वगैरे आणि कोणाशीही नम्रपणे ते बोलतात शिकलेली माणसं प्रत्येकांचा आदर आदर करणारी असतात तसेच प्रत्येकाला प्रत्येकाला ते नियमात राहून आपले काम करतात नियमाच्या पलीकडे जाऊन ते आपलं कुठलंही काम किंवा करून ते काम करत नाही म्हणून ते नियम पाळणारी असतात असं आम्हाला वाटतं तर शिकलेली माणसं खरं तर खूप सभ्य पद्धतीनं शिकलेली माणसं खरं तर खूप सभ्य पद्धतीनं व्यवहार करताना आपल्याला दिसून देतात नम्र पद्धतीनं आपल्या नम्र पद्धतीने ते व्यवहार करतात आणि ते ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने नम्र खूप चांगले नम्र नियम पाळतात जसं ट्राफिक नियम आहे किंवा मग एखाद्या सरकारी न्य सरकारी हॉस्पिटलचे नियम असो किंवा मग सरकारी ऑफिसचेही सुद्धा नियम ते खूप चांगल्या पद्धतीने पाळतात आणि आपल्या नियमात राहून कुठलेही आपल्या नियमात राहून ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात